नेहमीप्रमाणे ऑनलाईनलाच प्रेफरन्स देऊन मी एक मोबाईल बोलवला अगोदर पण माझ्याकडे एम आयचाच मोबाईल होता आणि आज जो मला मिळालेला आहे तो पण एम आयचाच आहे कारण प्रत्येक वेळेस ऐकण्यात येतं की सॅमसंग हँग होतो असा होतो तसा होतो क्वालिटीचे प्रॉब्लेम्स येतात सर्व्हिस सेंटरला सर्व्हिस मिळत नाही पण मी अगोदरचा एक एम आय वापरला त्यात मला कधी हँग होण्याचा प्रॉब्लेम आला नाही कधी डिस्प्लेचा प्रॉब्लेम आला नाही आणि एकदा चुकून पडला होता तर सर्व्हिस सेंटरला पण मला सर्व्हिस खूप छान मिळाली एम आयची त्याच्यामुळे परत मी दुसरीकडे न वळता सरळ सरळ एम आयच घेण्याचा विचार केला होता एम आय बेस्ट आहे त्याच्यात काही दुमत नाही आहे मी एम आयचाच मोबाईल पर्चेस केलेला आहे